हा नमस्कार हा फोन ग्रामपंचायतमध्येच लागला आहे ना शिरगावच्या हो का हां हां सरपंच साहेब आहेत काय नाही आहेत कधी येणार आहेत काय हो का हां हां हां उद्या येतील बरं साहेब आपण कोण बोलत आहे हां ग्रामसेवक साहेब का हां नमस्कार साहेब मी शिरगावमधूनच अन्नासाहेब कारखिले म्हणून बोलतो आहे आमच्या परिसरामध्ये जो प आम्ही कचरा वगैरे मोठ्या संख्येत आम्ही बरेचजण आहोत इथे राहणारे ग्रामस्थ तर आम्ही कचरा वगैरे जमा केलेला आहे सुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा लोखंड वेगळं प्लॅस्टिक वेगळं असं वेगवेगळं आम्ही केलेलं आहे तर मग तो कचरा जमा झालेला कचरा आपण काही मदत करू शकता आम्हाला तुमची जे ढंपर आहे कचऱ्याचं वगैरे ते पाठवू शकाल हो का हां हां कधी येऊ शकेल ते होय का हां ड्रायवर नाही आहे कधी येतील तुमचे ड्रायवर दोन तासाने बरं बरं चालेल आल्यानंतर त्यांना इकडंच आमच्याकडे पाठवून द्या आम्ही सर्व मंडळी होय का काय माणसं नाही आहेत भरायला गाडी भरायला माणसं नाही आहेत बरं बरं मग आम्हीच आहेत ब दोन अडीचशे लोक आहोत तर आम्ही तो कचरा मग असा ओला कचरा वेगळा सुका वेगळा परत लोखंड वेगळं प्लास्टिक वेगळं जे काय धागे असत हे असतात कॉटन ते वेगळं असं सर्व वेगळं वेगळा करून ठेवलेलं आहे आम्ही ते सर्व भरून देतो कधी कधी पाठवू शकाल गाडी ड्रायवर आल्यानंतर बरं बरं चालेल द्या पाठवून मग आम्ही ते वाट बघत आहोत आल्यानंतर मग तो तुम्हाला तो सगळा वेगवेगळा करून आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि मग तुम्ही खूप आम्हाला सहकार्य केल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आहे साहेब तेवढं आठवणीनं गाडी पाठवा आम्ही तुमची वाट पाहतो आहे गाडी आल्यानंतर मग आम्ही सर्व कचरा तो वेगवेगळा करून तुमच्या गाडीमध्ये तसा भरू आणि मग तिकडे तुमच्याकडे पाठवून देतो मग तुम्ही तेवढं तुम्हाला कुठे तेव्हा टाकायचा आहे तो टाका टाकायला सांगा तुमच्या ड्रायव्हरला आम्ही तेवढा तुमच्याकडे पाठवून देतो सर्व कचरा व्यवस्थित आणि सरपंच साहेबांना पण सांगा का असं असं ग्रामस्थ आहेत त्यानी असं असं त्या ठिकाणं कचऱ्याचं वर्गीकरण वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे ओला वेगळा सुका वेगळा प्लास्टिक लोखंड सगळं कॉटनचा वेगळा असा सगळं वेगवेगळं करून कचरागाडीमध्ये भरून पाठवत आहेत आणि तुम्ही गाडी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे असंच सहकार्य साहेब तुम्ही आम्हाला देत रहा आणि आमच्या परिसरामध्ये असलेला तो कचरा त्या ठिकाणं साफ पण होईल त्यापासून रोगराईपासून पण ते होईल व्यवस्था होईल मच्छर वगैरे चावणार नाही आहेत लोकांना असं सगळी व्यवस्था होईल आणि कचऱ्याचं पण व्यवस्थित विल्हेवाट लागली जाईल अशी होय का साहेब थँक्यू थँक्यू थँक्यू ओके साहेब थँक्यू धन्यवाद साहेब